हो हो हो माझाच आहे बोला बरं वाटते का तुम्हाला हो का का बरं कंबर अजून दुखतच आहे का हो का मग ते तेल वगैरे दिलं होतं त्यानं मालिश वगैरे करत नाही आहे का मग तुम्ही हो का आणि ते तोंगड्याचं हो का ते गोळ्या वगैरे घेतल्या ते तेल बिल होतं त्यानं मालिश वगैरे करून पहा गरम पाण्याने म्हणजे बॉटलमध्ये टाकून शेक वगैरे द्या त्यानं कव्हर होतं थोडं हा आणि गोळ्या द हो का गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्या ना हो का ते थोडं द म्हणजे तीन टाईम करा पाठीची मालिश म्हणजे मग त्यानं बरं वाटतं थोडंसं हा हो हो आणि ते पोट दुखत होतं ते झालं बरं हो का त्याची औषधंही चालूच ठेवा मग कंटिन्यू हा हा पायाला पहा आता पायाचं तेल वगैरे लावा आणि काय गोळ्या घ्या सकाळ संध्याकाळ आणि नाही झालं तर मग पुन्हा एक वेळा चेकअपसाठी येऊन जाशाल

हा येऊन हो हो आणि गोळ्या घ्या मग त्या पूर्ण हो का ते पाठीचा त्रास असल्यामुळे होते थोडाफार म्हणजे श्वास घेण्यासाठी त्रास आपल्या त्या पाठीचा पूर्ण मणका एक असतो ना त्याच्यामुळे होते तर त्याच्यासाठी ते तेलानं दोन टाईम तुम्हाला हे करावंच लागणार तीन टाईम तेल लावावं लागणार आणि गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्याव्या लागणार

हो का त मानेसाठी मग तुम्हाला बेल्ट वगैरे द्यावा लागणार तर तुम्ही चेकअपसाठी येशाल तेव्हा मग बेल्ट वगैरे लिहून देते मानेच्यासाठी ती नस वगैरे दबली असणार त्याच्यामुळे होते त्याच्यामुळे हे पाठीचे सकाळी आलं तरी चालणार ओ पी डीचा टाईम सकाळी राहते नऊ ते बारा वाजेपर्यंत एक दोन वाजेपर्यंत हा हो येऊन जा आणि मग गोळ्या वगैरे व्यवस्थित घ्या तोपर्यंत मग हो हो ठीक आहे